सगळ्यात पहिल्यांदा मी लव स्टोरी वाचायला सुरवात केली असताना एक रवींद्रसिंगचं पुस्तक होतं जे मी वाचणं सुरू केलं आणि सुरवातीला त्यात भरपूर अशा गोष्टी रटाळवाण्या वाटल्या मला इतके काही ते आवडले नाही आणि ती पहिली मी लव स्टोरी होती जी मी वाचल्या वाचायला सुरवात केली होती त्यामुळे असेल कदाचित पण मला ते दोन तीन असे त्यांचे जे चॅप्टर आहेत ते बोर वाटले आहेत पण त्यानंतर हळूहळू जसंजसं ती गोष्ट बनत गेली माझ्या डोळ्यासमोर आणि मी त्या गोष्टीतले सगळे असे किरदार मला दिसतील आणि डोक्यात असे बनवलं त्यानंतर ती अगदी मनोरंजक झाली आणि शेवट तिचा शेवटचं म्हणजे मी एकदा ती आवडल्यानंतर एका दिवसात पूर्ण वाचून काढली होती त्यामुळे ती खूप सुंदर गोष्ट होती आणि ते खूप आवडलेलं पुस्तक होतं वाचलं